हा नमस्कार बोला हा आपल्या हॉटेलमध्ये स्पेशलिटी काय खाण्यासाठी काय काय पदार्थ सार पटकन लोकं मला खूप भूक लागली जोराची भूक लागली

नाही आम्हाला उरलेला भात नाही पाहिजे आम्हाला चांगलं फ्रेश भातच आहे तवा पुलाव पाहिजे आम्हाला हा आम्हाला फ्रेश भातच घेऊन तयार पाहिजे तर तवापुलावमध्ये काय काय असते सांगा बरं मला नाही मध्ये काय काय ॲड करतात तुम्ही ठीक

तर अरे वा खूपच छान आहे की मग मस्त आहे भारी आहे अजून त्याच्यासोबत काय काय मिळेल काय सांगता का जरा थोडं सांगा बरं अच्छा बरं मला एक सांगा बरं एक एक मिनीट मला एकदा सांगा अगोदर मला ते तवा पुलावचे जे कशी काय प्लेट आहे रेट सांगा ना जर मागून आधी हा आणि हाफ प्लेट बरं बरं ठीक आहे चालते द्या पटकून लागले चालतंय ते पटकन द्या मला लई भूक लागे ठेवा लागेल चला द्या द्या द्या